टीव्हीवरला कार्यक्रम हे रिश्ता क्या कहलाता है खूप मला आवडते आणि त्याच्यामधील अक्षरा अक्षराचा परिवार खूप आवडते आणि त्याच्यानंतर नैतिक नैतिकचा परिवार नैतिकचं आणि अक्षराचं लग्न होते त्याच्यानंतर अक्षला अक्षराला त्यांच्या घरी घेऊन जाते आणि अक्षरा काहीतरी असं खूपच नैतिक आणि त्यांचं भांडण होते आणि ते